जर मला दुसऱ्या देशात प्रवास करायची संधी मिळेल तर मी चुबे दुबई जाणार लोकांना लंडन पॅरिस व इतर देश देशात प्रवास कर करायला जास्त आवडतात पण दुबईची टेक्नॉलॉजी त्या देश देशांपेक्षा जास्त उत्पन्न झालेली आहे तिथे खूप काही मोठी मोठी बिल्डिंग्स आहेत म्युझियम्स आहेत व तिथे स्पोर्ट्स कार वगैरे स्वस्तपैकी

व आम्ही त्यांना रेंटवरही घेऊ शकतो जी बाकी देशात नाही आहे तिथे जी टेक्नॉलॉजी आहे ती जास्त ॲडव्हान्सड आहे आपल्याला एक नवीन अनुभव पहायला मिळते तिथं नैसर्गिक व प्राकृतिक दोघेही दृश्य मनमोहक व एकदम पाहण्यालायक असते